मॅम मी अशोका हॉटेलमध्ये फोन लागलेला आहे का हा मॅम मी बाहेरहून बाहेरगावहून आलेली आहे आणि मी इथे तुमच्या हॉटेलमध्ये स्टे करत आहे मॅम तर मला खायसाठी काही पाहिजे होतं मॅम तर इथे तुमच्याकडे काय काय अवेलेबल आहे खायसाठी हे तर स्नॅक झालंय म्हणून स्नॅक झालं ना हे हां डिनर डिनर पाहिजे होतं मॅम मला ठीक आहे ना मॅम ओके मॅम सध्या तर मी डिनर नाही करणार तर तुम्ही मला स्ट्रीटफूडमध्ये जे तुम्ही सांगितलं ना त्याच्यामधून मला मंचुरियन नूडल्स पाठवून द्याल का मॅम काय रेट आहे मॅम म मंचुरियन नूडल्सचं मॅम एकच प्लेट पाहिजे होतं मला

ठीक आहे मॅम चालेल ना मॅम पाठवून द्याल एक प्लेट पाठवून द्या मॅम थँक्यू मॅडम बस बस एवढंच एक कोल्ड्रिंक पाठवून द्याल मॅम सोबत कोणतेही एक कोल्ड्रिंकमध्ये एक कोणतेही ड्रिंक पाठवून द्याल मॅम मिरिंडा पाठवून द्याल मॅम एक मिरिंडा आणि एक प्लेट नूडल्स ठीक आहे मॅम मिरिंडा हाफ लिटरमध्ये बॉटल असेल ना हाफ लिटरमध्ये तुम्ही मिरिंडाची बॉटल सेंड करा हां हाफ लिटरची मिरिंडाची बॉटल हा ठीक आहे ना मॅम चालेल ना काही इशू नाही आहे चालेल हां मी कॅश पेमेंट करून देईल जो कोणी वेटर येईल ना घेऊन त्याच्याजवळ मी कॅश पेमेंट करून देईन मॅम ठीक आहे हो थँक्यू मॅडम